हां मॅडम नमस्कार या या या आता व् ब् सगळ्या ग्रूपबरोबर तुम्ही आलेले आहात मी सगळ्यांना इन्श्ट्रक्शन देतो आहे की आता ही आपली बस सुटेल आणि बस सुटल्यानंतर आपण आज एकूण पाच स्पॉट करणार आहोत हां आणि पाच स्पॉटनंतर आता या पहिल्या स्पॉटला आता आपण आलेलो आहोत आणि हां पहिल्या स्पॉटला आता आपण आता सुरुवात करतो आहे आपण आता हां बघत आहे आपण सत्तर पायऱ्या चढून आता इथे आलेलो आहोत वरती तर इथे आल्यानंतर तुम्हाला जो संपूर्ण व्ह्यू दिसतो आहे ही मूळ सिटी होती पु पुरातन काळातली इथे मूळ सिट्टी जी आहे ती होती आणि इथे हा तुम्ही समोर जे बघत आहे तो तिथे दरबार भरायचा इथून ते सगळं चालायचं आणि तुम्ही बघितलंत तर इथे कुठेही बाकी तुम्हाला काही मिळणार नाही पण बरोबर जो कोण दरबार आत्ता काय बोलेल ते बरोबर राजाला तिथे ऐकू जायचं आणि राजा काय बोलायचा आहे सगळं ऐकू जायचं त्यामुळे हा दरबार हॉल त्यावेळेला होता त्याइकडनं बा बाजूला तुम्ही आलात की सगळं पाण्याची व्यवस्था त्यांची राहण्याची व्यवस्था हे सगळं त्याच्यामध्ये होतं आता इथे तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा मग नाही तर मग आपण पुढच्या ह्याला जाऊ स्पॉटला जाऊ

हे राज्य आता म्हणजे आत्ताचे तुम्ही दोन जिल्हे पकडा आत्ताचे दोन जिल्हे जवळजवळ हे होतं आणि हे राज्य जवळजवळ आत्तापासून जर तुम्ही बघितलंत तर एक आठशे वर्षांपूर्वी अस्तित्वात होतं आणि साठ वर्षांची त्यांची साठसत्तर वर्षांची त्यांची राजवट आहे आणि इथून पूर्ण दोन ते तीन जिल्हे असं ते राज्य पसरलेलं होतं आणि इथून पुढे म्हणजे त्यांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे हल्ले झाले त्यामुळे त्यांचं बरंचसं राज्य त्या त्या वेळेला कमी झालं आणि कमी झाल्यामुळे हा एवढा छोटा आता भाग आपल्याला झालेला दिसतो पण आत्ता जिथे आपण उभे आहोत मुळात ती ती राज्याची राजधानी आहे राजधानी असल्यामुळे हे शहर आहे त्यावेळेचं म्हणजे सातशे आठशे वर्षांपूर्वी हे सगळं शहर होतं इथे हजारो लोकसंख्या राहात होती त्यामुळे अजूनही तिथे जे अस्तित्व आपल्याला दिसतं म्हणजे वेगवेगळे अवशेष दिसतात आपल्याला हे वेगवेगळ्या याच्यामध्ये न्हाणीघर होतं किंवा इथे वेगवेगळ्या यांचे महाल होते इथे बाजारपेठ होती असं ते आपल्याला आता ते नकाशामध्ये दिसतं अजून काही जे आहेत ते आपण हे केलं आता आपण दुसऱ्या स्पॉटला जाऊया दुसऱ्या स्पॉटला जे आपण बघणार आहोत

हे हे तुम्हाला दिसतं आहे ते आठशे वर्षांचं आठशे वर्षांचं बांधकाम आहे आणि आत्ता तसं कोणी इथे राहात नाही म्हणून आपल्याला ते दिसतं आहे नाही तर ते सगळं काळाच्या ओघात आणि सगळी पडझड झाली आहे आता दुसरा ह्याच्यात आपण जेव्हा खाली जेव्हा जाऊ तेव्हा खाली शहरामध्ये बाजारपेठा आणि बाकी त्यांचे घोडे वगैरे जिथे असायचे ते सगळं आपल्याला दिसेल आपण ते ठीक आहे वैभवशाली इतिहास आहे आता आपण नंतर तिकडे जाऊया ओके येस थँक् यू चला सगळे चला चला